मी शनिवार आणि रविवार या दोन दिवसाकरिता दिल्लीला जाणार आहे तर त्यासाठी मला गाड्यांची माहिती ट्रेनची माहिती हवी होती मला शनिवारी सकाळीपर्यंत दिल्लीत पोचायचं होतं तर कसं कसं काय जायचं काय करायचं तर तिथं पोचण्यासाठी किती वेळ लागेल तर ह्याची सगळ्याची माहिती मला आपल्याकडून मिळावी तर त्याची तिकिट किती रुपये असेल याचीही आम्हाला थोडीशी माहिती मिळावी कारण शनिवार रविवार असल्यामुळे फुल म्हणजे गर्दी असेल तर कसं कसं जायचं काय जायचं तसंच जरी तर मग ट्रेनने पुण्यापर्यंत जाऊन तिथून फ्लाईटने गेले तर आणि कितीपर्यंत पुण्यात पोचेल काय याची सगळी माहिती आम्हाला जराशी त्वरित मिळावी